दोन हजार एकवीसच्या आसपास कोविडची साथ सगळ्या जगभर आली आणि त्याचप्रमाणे ती महाराष्ट्रातही आली कोविडमुळे एकमेकांपासून दोन माणसांमध्ये अंतर राखायचं असल्यामुळे सगळ्यात आधी बंद झाल्या त्या म्हणजे शाळा शाळा आणि महाविद्यालयं बंद झाली आणि त्यामुळे मुलांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये दिनचर्येवर खूपच मोठा परिणाम झाला त्या पूर्वी मुलं रोज शाळेत किंवा महाविद्यालयात जात असायची आणि शिक्षक जे शिकवतील त्यामधून काही नोंदी काढणे आणि शालेय विद्यार्थ्यांना शिक्षक सांगतील त्याप्रमाणे लिहून घेणे या प्रकारची सवय होती परंतु कोविडच्या काळामध्ये शाळा बंद झालेल्या असल्यामुळे आणि महाविद्यालयं बंद असल्यामुळे महाविद्यालयीन युवकांच्या महाविद्यालयीन मुलांच्या कोणीतरी काहीतरी बोलतं आहे आणि त्यातून नोंदी काढायच्या आहेत हे खूप कमी झालं आणि शाळेतल्या मुलांना तर शिक्षक समोर उभे राहून ज्या वेळेला आपल्याला काहीतरी लिहायला सांगतात मुलांनो वह्या उघडा पेन काढा आणि मी सांगतो आहे त्याप्रमाणे लिहून घ्या हे ही वाक्यं ऐकायची सवय झालेली होती आणि मधूनअधून ते मजकूर सांगणाऱ्या शिक्षकांकडे बघायचं आणि मग खाली वाकून पुन्हा लिहायला लागायचं ही जी मुलांची सवय होती ही बरीच कमी झाली मोबाईलवरून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून झूम कॉलद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे बऱ्याच शाळांमध्ये वर्ग घेतले गेले शाळांमध्ये म्हणजे बऱ्याच शाळांचे वर्ग व्हिडिओ कॉलिंगद्वारे या काळामध्ये चालत होते पण या काळातल्या ह्या व्हिडिओ कॉलमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ह्या कॉलमध्ये अनेक वेळेला डिस्टर्बन्स यायचा तुटकतुटक ऐकू यायचं शिक्षकांचा चेहरा काही वेळा दिसायचा किंवा नाही दिसायचा त्यामुळे मुलांना शिक्षकांनी सांगितलं आहे आणि लिहिलं आहे हे अवघड होऊन बसलं मुलांना लिखाणाची सवय कमी झाली जी मुलं काही वेळेला वर्गात पंचवीस पंचवीस मिनटाचं शिक्षकांनी सांगितल्यावर लेखन करत होती त्यांचं लेखन पाच मिनटावर आलं शाळेचा अभ्यास करायचा म्हणजे जेमतेम मनात येईल तेव्हा वाचायचं प्रश्नांची उत्तरं लिहायचीच नाहीत कारण दुसऱ्या दिवशी वह्या तपासल्या जाणार नाही आहेत सलगपणे दोन तास एखाद्या शिक्षकाने महाविद्यालयात प्राध्यापकाने काही शिकवलं नाही त्यामुळे त्यातून नोंदी काढणं कमी झालं आणि मग मुलांच्या लिहिण्याच्या सवयीवर हा परिणाम झाला की त्यांना भरभर लिखाण करण्याची त्यांची जी सवय होती ती कमी झाली काही शब्द पटकन व्याकरणदृष्ट्या योग्य लिहिणं त्यांच्या सरावाचं राहिलं नाही नोंदी काढणं तर जवळजवळ नामशेष झालं आणि मग अक्षरं खराब व्हायला लागली कोविड काळानंतर जेव्हा पुन्हा वही पेन हातात आलं त्यावेळेला अनेक मुलांची अक्षरं बिघडल्याच्या च्या नोंदी सर्व स्तरावर घेतल्या गेल्या